हां हॅलो बोला की आहे ना हो हिंगोलीला आहे आमचा हॉटेल

हो येणं जाण्याचंच आहे सुरुवातीलाच आहे हिंगोलीला

आहे ना दीडशे रुपये प्लेट आहे

हो स हो सर्व भाज्या भेटतात वेजिटेबलच आहे हो हो रूम आहेत स्पेशल रूम आहेत जनरल आहेत तुम्हाला कोणत्या पाहिजे तशा आहेत पूर्ण सोयी आहेत हो या हो बरं ठीक आहे ना हो भेटतील ना भेटतात भेटतात तसं भेटतात पार्सल भेटतं आहे हो क्वालिटी छानंच आहे

बरं ठीक आहे या मग हो ते या